अगोदरच्या काळामध्ये लहान मुलंसुद्धा बाहेर असे चालायचे खेळायचे मातीत खेळायचे धावायचे हे आता आधुनिक काळात वर्तमानकाळामध्ये हे बंद झालेले आहे खालीपासून निस्तं टी व्ही बघत राहाते लहान मुलं तर टी व्ही बघत राहते त्याच्यामुळे खेळ बंद झालेलं आहे धावपळीच्या युगामध्ये बाहेर थोडं जायचं राहिलं की हातात मोटरसायकल चौदा वर्षाचे झाले दहा वर्षाचं मूल झालं की मोटरसायकल आणि थोडंशा दूर जायचं की मोटरसायकल आणि यामुळे चालण्याचा वेग अगदी कमी झालेला आहे आणि आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम दिसून येत आहे आणि जेवण कमी होऊन राहिलं आहे चाल नसल्यामुळे मुलांचे जेवणे कमी झालेले आहे आणि पोटावर त्यांचा परिणाम झालेला आहे शरीरावर त्यांचा दुष्परिणाम होऊन दिसत आहे आणि त्यांचं शरीर अगदी असं बारीक होऊन राहिलेलं आहे आणि म्हणून थोडं तरी चालत राहले तर त्यांना हातापायाला थोडंसं चालना मिळत राहते आणि रक्तभिसरन क्र कार्य सुरू राहाते म्हणून